शेअर बाजाराविषयी मला माहिती आहे सध्या मार्केटमध्ये किंवा मोबाईल ॲपमध्ये विविध असे शेअर्स ॲप आपल्या मोबाईल अँड्रॉईड मोबाईलमध्ये उपलब्ध केले जात आहे आणि त्यावर आपण जे कोण विविध वेगवेगळ्या कंपनीचे शेर विकत घेत आहोत आणि ते नंतर शेर शेरांना जास्त किंमत आली की ते विकले जातात आणि त्याच्यामध्ये आपल्याला योग्य तो नफा पण मिळतो किंवा एखाद वेळेस असं जास्त तोटा पण होतो त्यामुळे शेअर मार्केटमध्ये उतरताना त्या विषयाची योग्य ती माहिती घेऊनच शेअर बाजारामध्ये उ उतरावे त्यामुळे जास्त की आपल्याला त्या विषयाचा अभ्यास असल्यामुळे आपली जास्त नुकसान होणार नाही आणि त्यामुळे विविध अशा कंपन्या असतात त्यामध्ये टायरची कंपनी ह्या कंपन्याचे शेअर विकत घेतो त्या शेअरमध्ये आपल्याला जास्त आपले नुकसान होणार नाही